हॅलो गौरी हेरस्पामधून बोलत आहे का तुम्ही मला हेअर स्पा करायचे होते दोन दिवसानंतर करायचे आहे मला हां मी फिरायला गेली होती खूप दूर तर माझे हेअर्स पुर्ण खराब झाले आहे तर वॉश पण करायचे आहे आणि कट पण करायचे आहे थोडे हां मला हेअर स्पा पण करायची आहे हां तर पैसे वगैरे किती आणि कट मला कट कटिंग पण करायची आहे आणि नंतर वॉश पण करायचा आहे मला हेअर माझे तर थोडं पैसे पाहू थोडं कमी नाही होणार दोन हजारापर्यंत हां तर कधीला किती वाजेपर्यंत येऊ तर मग दोन दिवसानंतर ठीक मला हां तर मला तुमचा ॲड्रेस पाठवा मला माहिती नाही तर हां हां ह्या नंबर पाठवा तुम्ही नंतर मग मी येऊन जाईल हां ठीक आहे धन्यवाद